आपलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्याची स सांस्कृतिक परंपराबद्दल जर बोलायचं झालं तर सांस्कृतिक परंपरा आपल्याला तीन याच्यामध्ये आपण विभागू शकतो जसं संत परंपरा लोक परंपरा आणि सुधारकांची परंपरा तर मराठी भाषेचं योगदान नेहमीच सुरवातीपासून राहिलं आहे संत परंपरेमध्ये पण संतांचे जे विचार आहेत ते आजही आपल्यापर्यंत पोहोचतात कारण त्यांनी जेव्हा लिहिलेलं म्हणजे सन जवळ मला वाटतं एकोणीसशे वीसमध्ये इसवीसन एकोणीसशे वीस पूर्वमध्ये ज्ञानेश्वरीचं निर्माण झालं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तुकोबांनी तुकारामांची गा गाथा आहे ती लिहिली त्यांचे जे श् श्लोक आहेत ते अजूनही आहेत त्या त्याच्यानंतर म्हणजे महाभारत रामायण वगैरे मराठी भाषेमधून आहे सर्व संतांनी जे आपल्याला शिकवण दिली जे मोलाचे संदेश दिले ती परंपरा पुढे नेण्यासाठी मराठी भाषेमधून त्यांनी जे लिहून ठेवलं ते आज आपल्याला कामी येते आणि नुसतं मराठी लोकच त्याचा वापर करत नाहीत तर इतर भाषांमध्येही त्याचा अनुवाद होऊन त्यांनाही ते फायद्याचं ठरलेलं आहे त्यांनतर जर आपण सुधारक म्हटलं तर सुधारकांमध्ये सावरकर वगैरे लोकमान्य टिळक किंवा ज्योतिबा फुले ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले त्यांनी हे मोठे समाज सुधारक होते त्यांनी मुलींसाठी शिक्षण किंवा भरपूर जे अंध आपले अंध प्रथा होत्या जसं की सती जाणे वगैरे त्या बंद केल्या त्यावेळेस त्यांना जरूर भरपूर त्रास झाला पण त्यांनी ते आपली प अंध परंपरा मोडून चांगल्या परंपरा जतन केल्या आणि त्याच्यामध्ये आणि ते त्यांचं जे त्यावेळचे जे लेख वगैरे आहेत तर त्यांनी ते पण मराठीमध्ये होत्या आणि त्या म्हणजे मराठी भाषेचा आपली परंपरा टिकवण्यात भरपूर मोठं योगदान आहे मराठी भाषेतून नंतर शिवाज शिवरायांच्या काळामध्ये पोवाडे वगैरे व्हायचे तर पोवाडे व्हायचे किंवा सकाळी सकाळी वासुदेव पिंगळा अशा गावागावांमध्ये जो सकाळी पिंगळा येतो तो मराठीमधून गाणी वगैरे बोलून एकप्रकारचेच काही ना काहीतरी संदेश देत होते पोवाड्यामधून आपल्याला शिवरायांची पूर्ण कथा ऐकायला मिळते त्यांचं त्यांनी कशा त्यांची दूरदृष्टी कशी होती त्यांनी आधीच कसं ओळखलं होतं की इंग्रजांपासून काय धोका होणार आहे त्या सर्व गोष्टी आपल्याला मराठीमधून आहेत आणि त्या अजूनही लोक म्हणतात की जसं अहिल्याबाई होळकर आत्ताच जे अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिलं तर त्यांनीही भरपूर समाज प्रबोधन केलं होतं असं आपलं म मराठी भाषेचं म्हणजे त्यांनतर गोंधळ आहे जागरण आहे भराडे आहेत तर मराठमोळा तमोशा तमाशापण आहे तर मराठी भाषेचं हे प्रत्येक तमाशाचाही आपण म्हणजे आपली एक परंपराच आहे तमाशा वगैरे करण तमाशामधून पण जनजागृती होते लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव नवरात्री उ उत्सव चालू केले तर लोकमान्य टिळकांचेही विचार भरपूर आहेत तर मराठी भाषेचं चांगलच योगदान राहिलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक परंपरा जतन करण्यासाठी